हां बोला हां बोला ना कोणती गाडी आहे तुमची बरं बरं काय काय करायचं होतं

बरं बरं आपण हां बर तर तुम्ही गाडी इकडे घेऊन येऊ शकता का वर्कशॉपला अच्छा आपलं वर्कशॉप आहे ना समर्थनगर पोस्ट ऑफिजवळ भूममध्ये तर तुम्ही जर इकडे घेऊन आलात गाडी तर मग सर्विसिंगचा आपण बोलू शकतो अजून काय काय काम करायचं आहे अच्छा

अच्छा आणि मागची सर्व्हिसिंग कधी केली होती आपण अच्छा बर बर बर आणि शोरूमला आपण सर्विसिंग केली होती का लोकल गॅरेजला केली शोरुमला केली होती का अच्छा ऑईल बदली केलं होतं का मागच्या वेळी अच्छा आणि ह्याचा प्रॉब्लेम आहे ब्रेकचा पण प्रॉब्लेम आहे ना अच्छा गाडी याच्या आधी कधी सर्विसिंग केली होती बर बर बं ब्रेकपॅड काय झाले पाणी वगैरे गेले का ब्रेकपॅडमध्ये

अच्छा हॉर्न वगैरे व्यवस्थित आहे का अच्छा बर सर्विसिंगला मला तीन ते चार तास लागतात मग तुम्ही जर सकाळी गाडी घेऊन आला दहा वाजता दोन तीन वाजेपर्यंत मी तुम्हाला फ्री करतो चालते मग तुम्ही घेऊन या गाडी आपण करूया काम ठीक आहे ओ ओके थँक्यू